महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे संस्कृतीचे लोक राहतात प्रत्येक भागात वेगवेगळा सण त्या त्या भागातील पद्धतीनुसार केला जातो उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर गणपती हा उत्सव कोकणात एक उत्तम प्रकारे आणि धूमधडक्यात साजरा केला जातो कोकणातील गणपती उत्सव हा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे रोजच्या रोज वेगवेगळ्या आरत्या भजनं वगैरेसाठी अशा प्रकारे करून लोक एकमेकाकडे जाऊन हा सण साजरा करतात त्यानंतर होळी हा जो सण आहे म्हणजेच शिमगा असं सिंधुदुर्ग भागात बोललं जातं तर प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी आणि जास म्हणजे काही ठिकाणी पाच दिवस काही ठिकाणी पंधरा दिवस अशा प्रकारे शिमगोत्सव नावाने सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा जर बघायला गेलं तर इंद्र लक्ष्मी यांचे पूजन करून रात्रभर जागरण करून रात्री बारा वाजता वगैरे केशर वगैरे युक्त दूध त्याच्याआधी हे चंद्रासमोर म्हणजे आकाशात ओपन प्लेसमध्ये इथे खाली ठेऊन चंद्रकिरण त्याच्यात पडतील अशा प्रकारे ठेवलं जातं व ते नंतर त्याचा प्रसाद म्हणून सर्व लोक घेतात व त्या दिवशी रात्री जागरण केलं जातं अशा प्रकारे कोजागरी पौर्णीमेंचा उत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे असे भरपूर वेगवेगळे उत्सव सण आहेत ते त्या त्या भागातील पद्धतीनुसार साजरे केले जातात